हां हॅलो मॅडम नमस्कार मी अश्विनी भोज बोलते धाराशिवमधून हां मी तुमच्या हां तुमच्या ह्याचं पार्लरचं किंवा याच्याकडं तुमच्याकडं ह्याचे पण आहेत ना प्रोडक्ट स्किनचे किंवा स्किनस्केअर हेअरफॉलचे वगैरे त्याच्यासाठी हां थोडीशी माहिती जनरल माहिती हवी होती अच्छा हां हां हां

हां हे कॉस्मेटिकचं काही साईड इफेक्ट नाही आहेत ना मॅडम अच्छा हो का आणि ते जर यूज करायला हं यूज करायला जर म्हणजे स्टार्टिंग केली तर किती दिवसांमध्ये दिसून येईल त्याचा रिजल्ट शक्यतो हो का अरे वा हो का आणि जर म्हणजे ते कंटिन्यू करावं लागेल की थोडे दिवस यूज करून स्टॉप म्हणजे थांबलं तरी चालेल हो का हां हां बरं बरं आणि रेंज किती आहे साधारण त्याची हो का बरं बरं अजून त्याच्यामध्ये प्रोडक्ट आहेत वेगवेगळे हां आणि हा झाला स्कीनचा प्रॉब्लेमचा ह्याचा आता मला थोडंसं ना माझ्या केस गळतीसाठी सुद्धा खूप स आलीकडेच आता म्हणजे ज जास्त जरा हे होतो आहे तर त्यासाठी काय आहे तुमच्याकडं म्हणजे उपलब्ध आहे का काही हां हां हां हां बरं बरं मॅडम हे प्रोडक्ट तुमच्याकडं म्हणजे स्वतः येऊन भेटावं लागेल का घ्यावे लागेल का हो का बरं बरं बरं बरं बरं बरं धन्यवाद ठीक आहे मॅडम हां